हां हॅलो सर सावरी होम अप्लायन्सेस यस सर आपल्याकडे तसे सगळेच म्हणजे रिअल मी सॅमसम व्हिजन अजून एसर आपल्याकडे सगळेच टी वी आहेत तर तुम्हाला किती इंचेस वगैरेपर्यंत हवे आणि स्मार्ट टी वी की नॉर्मल ओके ओके म्हणजे एक थर्टी फोर थर्टी सिक्स इंचपर्यंत राईट तर सर आता तुम्हाला टी वीमध्ये पण दोन ऑप्शन येतात एक आपला स्मार्ट टी वी येतो आणि एक अँड्रॉइड टी वी येतो अँड्रॉइड टी वीमध्ये तुम्हाला फोनसारखा इंटरफेस असेल आणि स्मार्ट टी वीमध्ये टी वीचा एक वेगळा यू आय असेल बेटर आपल्याला अँड्रॉइड टी वी अँड्रॉइड टी वीच पडतो कारण आपला जो फोन असतो ना तो फोनचा आणि टी वीचा सेम यू आय असतो सोनीचेही आहेत सोनीचे पण आहेत अवेलेबल सोनीचा आत्ताच लेटेस्ट आलेला एक म्हणजे किती एकशे दहा सेंटीमीटरचा आहे फोर के टी वी विथ डॉल्बी ऑडियो यस सर तुम्ही आमच्याकडून कोणताही टी वी घेतलात ना तरी तुम्हाला आपला एक टेन वॅटचा साउंड बार फ्री भेटेल

आपला सोनीचा वन थर्टी नाईन सेंटीमीटर म्हणजे फिफ्टी फाइव इंच फोर फोर के अल्ट्रा एच डी टी वी एटी टू थाउजंडपर्यंत जातो आणि त्याच्यात आपल्याला गूगल टी वी नेटफ्लिक्स वगैरेचे फर्स्ट सिक्स मंथचे सबस्क्रिप्शन भेटतात आणि परत तुम्हाला आमच्याकडून डिश टी वीचं एक वन ईयरचं प्लॅन भेटेल त्या टी वीसोबत ए सी सर तुम्हाला किती टनचा पाहिजे म्हणजे तुम्हाला कशासाठी पाहिजे टी वी म्हणजे हॉल रूम की तुमचं कॉन्फरन्स हॉल काय लिविंग रूम सर हॉलसाठी नॉर्मली वन टू वन पॉईंट फाय टनचा ए सी आपण वापरतो आणि ट्री त्याच्यात ए सीमध्ये दोन प्रकार येतात फाइव स्टार ए सी आणि थ्री स्टार ए सी म्हणजे जर तुम्ही एकदम रेग्युलर बेसिसवर सकाळी रात्री म्हणजे ट्वेंटी फोर अवर्स तुम्ही ए सी वापरत असाल तर तुम्ही फाइव स्टार ए सी बी बील कमी येतं आणि थ्री स्टार ए सी जर तुम्ही थोडाच टाईम म्हणजे फक्त रात्री किंवा थोडा एखादा दोन तास दिवसातून वापरत असाल तर तुम्ही थ्री स्टार ए सी घेऊ शकता तो तुम्हाला एक आता तुम्हाला तो थ्री स्टार ए सी आहे न तो ट्वेंटी फोर थाउजंडपर्यंत जातो आणि फाइव स्टार ए सी एक थर्टी थ्री थाउजंडपर्यंत जातो आणि त्याच्यावर परत तुम्हाला ए एक टोटल टी व्ही आणि ए सी मिळून तुमचे जर तुम्ही थ्री स्टार ए सी घेतलात ना तर वन फोर्टी पर्यंत जाईल आणि ए सीवर आता मे महिना असल्या कारणामुळे आमच्याकडे समर डिस्काउंटस चालू आहेत तर ए सीवर तुम्हाला एक ट्वेंटी फाइव पर्सेंटपर्यंतचा डिस्काउंट भेटेल ते डायरेक्टली कंपनीकडून येतं हो हो आम्ही तुम्हाला तुमचा हा व्हॉटसअप नंबर असेल तर लोकेशन पाठवून देतो ओके ओके सर चालेल